मला आवडणारे जे लेखक आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब कांबळेंची एक भिनवाडा नावाची कादंबरी आहे त्यांचं दोन तीन इतर ही पुस्तकं निघालेली आहेत पण भिनवाडा कादंबरी ही सुद्धा आपण वाचायला पाहिजे असं नेहमी मला वाटतं कारण ती कादंबरी जी आहे ती दुर्लक्षित असलेल्या वातावरणाचं दर्शन आपल्याला घडवताना दिसते अलिकडच्या काळामध्ये मराठीमध्ये जे नवे लेखक आलेले आहेत त्याच्यामध्ये सुमित गुणवंत यांचा कविता संग्रह असेल किंवा अलिकडच्या काळामध्ये आमच्याकडे आनंद बल्लाळांचे साहित्य असेल तर हे चांगली पुस्तकं समाजामध्ये आलेली आहेत आणि ती लोकांना उपयुक्त ठरणारी पुस्तकं आहेत त्यामुळे ती पुस्तकं आपण वाचायला पाहिजे असं वाटते मला कर पारंपरिक जे लेखक आहेत त्यांचं लिखाण एक अमर्यादेपर्यंत झाल्यानंतर ते एक साचलेपण येत असतं त्यामुळं नवीन जे लेखक असतात त्यांचे दृष्टिकोन त्यांचे नव्या नव्या गोष्टी ह्या वाचनं अधिक योग्य होईल त्यामुळे दरएक काळामध्ये पारंपरिक लेखक जे आहेत ते तर वाचावेच परंतु नवीनतेकडे जायला पाहिजे एवढंच मला वाटतं